सरळ जाताना ज्या रस्त्यानी आपल्याला जायचं आहे डाव्या साईडला उजव्या साईडला त्या साइडनं इंडिकेटर द्यायचं म्हणजे मागचा येऊन आपल्याला ठोस नाही मारू शकत त्या साइडनं आपण इंडिकेट देलो त्या साइडनं ॲटोमॅटिकली आपल्याला साइड भेटली त्या साइडनं जायचं उजव्या साइडनं डाव्या साइडनं आपल्याला मागची जी पब्लिक आहे आपल्याला साइड देते त्यानुसार आपण जायचं प्रत्येक ठिकाणी आपण बाईक घेऊन गेल्याने प्रत्येक ठिकाणी इंडिकेटर लावायचं रस्त्याने जाऊ शकतो गाडी हेल्मेट लावायचं हेल्मेट आवश्यक आहे हेल्मेटनं ॲक्सिडेंट वगैरे पण जरा तो मार जो आहे तो डोक्यावर नाही लागू शकत हेल्मेटला लागू शकते माणूस म्हणजे खूप रेअरली लागतो डोक्याला तसं हेल्मेट वगैरे आवश्यक आहे गव्हर्नमेंटचा नियम आहे की हेल्मेट तुम्ही युज करावं तुमचा इन केस कधी ॲक्सिडेंट वगैरे झाला तर हेल्मेट तुम्ही युज केलं पाहिजे त्यानुसार म्हणजे माणसाच्या शरीरासाठी त्याच्या ॲक्सिडेंटच्या अनुभवासाठी जे हेल्मेट खूप आवश्यक आहे आणि गाडी जास्त धावत चालवायची नाही आपल्याला जिकडून जेवढी कंट्रोल होते त्याचप्रकारे आपण गाडी चालवायची ज्या साइडनं आपण जात आहे त्या साइडनं साइडनं गाडी घ्यायची आणि आपल्या वेगात आपण गाडी चालवायची जास्त जोरात गाडी चालवली तर गाडी कंट्रोल नाही होऊ शकत समोरच्याची गाडी ती आपल्या अंगावर येऊ शकते तर त्यानुसार जिथपर्यंत आपली गाडी कंट्रोल होते आपल्याकडून त्याच वेगाने आपण गाडी चालवायची